हो तर माझं कुटुंबात आम्ही माझी आई राहते मी आहो माझे बाबा आहेत माझे एक लहान बहीण आहे माझं एक बाहू भाऊ आहे आम्ही इतके लोकं माझ्या फॅमलीमध्ये राहतो आणखी माझे आई बाबा खूप फ्रँक अँड फ्री आहेत मला त्यांच्याशी बोलायला काही वाटत नाही काही लाज नाही वाटत आम्ही फ्री फ्रँक फ्रँकली बोलतो मला कुठं बाहर जायला काही मनाई नाही करत म्हणजे रिस्ट्रीक्शन्स नाही लावत कोठेही जाया जा यायला आणखी माझे भाऊ पण छान आहे पण तो थोडासा म्हणजे चिल्लावते मला थोडासास आयं आक् ऐकवते थोडासा आणखी माझी बहीण स्वीट आहे ते माझ्याशी लहान आहे तर ते माझं ऐकते आणखी ते आता शाळेत शिकत आहे माझा मोठा भाऊ आता कॉलेजमध्ये आहे आणखी मी पण कॉलेजमध्ये आहे आता मी बारावी शिकलं आहे बस्स हे माझं कुटुंबबद्दल आणखी माझे मित्रमंडळीमध्ये हे मी माझे फार मित्र आहेत पण जे खास मित्र आहेत ते बहुत कमी आहेत म्हणजे दोनतीनच असणार माझे फ् खास मित्र एक आहे अंजली जयस्वाल मी तिच्याशी रोज बोलते मला तिच्याशी बोलायशी बोलायला खूप आवडते ते मला कम्फटेबल फील करवते आणखी मी तिच्यासोबत कितीही तास बोलू शकते आणखी आपली फ् फॅमली प्रॉब्लम्सही शेअर करू शकते मला तिच्यावर खूप भरोसा आहे आणखी प्रेम आहे आणखी दोस्त म्हणजे माझं लाईफमध्ये दोस्तची खूप इम्पॉर्टन्स आहे म्हणजे कितीही प्रॉब्लेम असला तर मी त्यांला स् त्यांना सांगित सांगते आणखी ते मला हेल्पही करतात फायनॅसन्शिअली असो की असे कोणतेही प्रॉब्लेम असो माझ्या लाईफमध्ये आणखी माझ्या कुटुंबातलेही लोक खूप चांगले आहेत सब मला सपोट माझं करिअरमध्ये मला सपोट कळतात आणखी काही ड्रॉबॅक नाही आहेत सब छान आहे